गाण्याची आवड कशी निर्माण झाली म्हणायचं झालं तर खूप लहानपणापासून माझी मम्मीला सवय होती की ती नेहमी गाण्याचे रियालिटी कार्यक्रम ऐकत बसायची टी व्हीवर सो मी पण ते तिच्यासोबत ऐकायची तर तेव्हा ते ऐकत ऐकत ऐकल्यानंतर ते असं व्हायचं की मी उठता बसता चालता फिरता अभ्यास करताना तिच्यामागे लुडबूड करताना नेहमी ते गाणं म्हणत जायचे मग जसं ते रियालिटी शोजमध्ये माईक धरून असतात तसं मी लाटणं पेन पेन्सिल जे हातात मिळेल ते माईकसारखं पकडून मी गाणं म्हणायला लागले मग तशीच हळूहळू गुणगुणून गुण गुणव गुणवत गुणवत गाणं आ आवड वाढत गेली मग वयाच्या अकराव्या बाराव्या वर्षात माझ्या घरच्यांना असं वाटलं की हि हिला आवड आहे हिला जमतं आहे गाणं म्हणता येतं आहे हिला तर त्यांनी मला शास्त्रीय संगीताचा क्लास लावून दिला अकराव्या बाराव्या वर्षात तर तेव्हापासनं मी शास्त्रीय संगीत शिकते माझ्या पाच परीक्षा झाल्या आहेत शास्त्रीय संगीतातल्या आणि जसं जसं गा गाणं शिकत गेले तसं तसं गाण्यातल्या अजून खोल भाग मला कळत गेला गाण्याच्या लयीबद्दल गाण्याचे सूर गाण्याचे ताल आणि गाण्याची आवड अजून अजूनच वाढत गेली त्याच्यानंतर आणि मग मला तेव्हापासून लहानपणापासूनच आवडतं म्हटल्यानंतर अजूनही गाणं आवडतंच आणि गाणं नाही आवडत असे खूप कमी जण आहेत की ज्यांना गाणं ऐकायलाही नाही आवडत गाणं गायला येणारे खूप कमी आहेत की ज्यांना गाणं गाता येतं किंवा गाणं गायला आवडतं पण गाणं ऐकायला हे सर्वांनाच आवडतं सो तसंच मला ही गाणं आवडायला लागलं आणि मग मी क्लास लावल्यानंतर मी ते शिकायलाही लागले